जे जखमी किंवा जखमी किंवा इंजुरीज होतात प्लेयर्सला ते मोस्टली प्रॅक्टिसच्या वेळी नाही होत ते ॲक्च्युअल मॅचच्या वेळी होतात आणि म्हणजे प्रॅक्टिसच्या वेळी असे खूप सारे प्रॉपर मेजर्स घ्या म्हणजे खूप लक्ष देऊन करतात आणि कोचेस पण खूप लक्ष देतात किंवा कोणाला इंजुरी हो ना नाही झाली पाहिजे आणि झाली तर मग ती एका प्रकारे त्यांची चूक समजल्या जाते कारण की कोचेस बिलकुल स्ट्रिक्ट असतात त्या बाबतीत ते थोडीशी पण काही गडबड असली तर ते थांबून देत असतात गेम आणि नजर काही जसं मी जेवा वर्धेला खेळत होतो तेव्हा एकदा आला बास्केटबॉलच्या वेळी मी पडलो होतो तर त्यावेळी चूक माझी होती पण तरीही आमचे सरां आमच्या जिथे जिल्हा क्रीडा संकुल होतं तर तिथे आम्ही एक स्पेसिफिक मेडिकल रूम आहेच जिथे सगळ्या फॅसिलिटीज अव्हेलेबल आहेत किंवा कोणाला काही इंजुरी झाली नॉर्मलशी इंजुरी तर त्याला ट्रीटमेंट करू शकतो तर असं काही पुनर्वसनाची गरज नाही आहे ते स्वत ची जबाबदारी जास्त असते त्याच्यात